नाही मला मराठी बोलताना किंवा लिहिताना कधीच अडचणी आल्या नाहीत मुळात एकतर आपली मातृभाषा मराठी आहे आणि माझं सर्व शिक्षण हेही मराठी माध्यमातूनच झालं तसंच आमच्या शाळेमध्ये मराठीसाठी ज्या शिक्षिका होत्या त्या इतक्या छान होत्या की त्यांनी ग्रा मराठीचं व्याकरण हे सुद्धा आम्हाला इतकं छान पद्धतीनं शिकवलं आणि ते आमच्या डोक्यात इतकं छान बसलं की सवयीनं कुठंही बोलताना लिहिताना असं सुद्धा कधीही आमच्याकडनं ऱ्हस्व दीर्घ किंवा अशा चुका होण्याची शक्यताच त्यामुळे काही उरली नाही इतकं छान त्यांनी आम्हाला शिकवलं आणि मराठी ही माझी आवडीचीही भाषा आहे त्यामुळे मराठी वाचनही बरंच असल्यामुळे अनेक वाचन करत असताना त्यातले शब्द आपल्या शब्दभांडारात जमा होत जातात आणि आवडत असल्यामुळे तशी काही बोलताना किंवा लिहिताना कधीच काही अडचण येत नाही